विहिरीतून पाणी काढण्यासाठी साधारणतः आपण दोर आणि बादलीचा उपयोग करतो आजच्या या तंत्रज्ञानात्मक युगामध्ये बहुतांशी लोक आता इलेक्ट्रीक मोटरचा उपयोग करतात इलेक्ट्रिक मोटरचा उपयोग करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्याला विहिरीची खोली आणि त्यासाठी आवश्यक असणारा विद्युत पुरवठा यांचा मेळ घ घालता येईल याचा विचार करता करायला पाहिजे आणि हे करत असताना सर्वप्रथम आपण अश्वशक्तीचा उपयोग केला पाहिजे इलेक्ट्रिक मोटर ही पाणी विहिरीतून बाहेर काढण्यासाठी उ उपयोगात येते त्यानुसार विद्युत पुरवठा हा साधारणपणे टू फेस त्री फेस फोर फेस फायु फेस अशा पध्दतीने न असावा अशी अपेक्षा आहे